राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक अव असंवैधानिक आयोग आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मानव अधिका कायद्याअंतर्गत या आयोगाचे बारा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी स्थापना करण्यात आली दोन हजार सा साली या कायद्यात संशोधन करण्यात आले हा आयोग संविधानाद्वागे व आंतरराष्ट्रीय कायद्याद्वागे नेमि तसेच भारतात न्यायालयाने हा आयोग संविधानाद्वागे व आंतरराष्टीय कायद्याद्वागे नेमि तसेच भारतात न्यायालयाने दिलेले जीवन स्वतंत्रता समता व व्यक्तिगत मर्यादा या संबंधीच्या अधिकाराचे संरक्षण करतो त्या संस्थाअंतर्गत व्यवस्थाना मजबूत करणे ज्याद्वारे मानव अधिकारांच्या मुद्द्यांना पूर्ण रुपात समाधान केले जाऊ शकते सरकारचे लक्ष मानव अधिकारांच्या रक्षेसाठी कायदे करण्याकडे वेधणे व या कायद्यांच्या अंमबजावणीसाठी प्रयत्न करणे हेच या आयोगाचे उद्देश आहे आणि आयोगाची घोषणा हा एक बहुसदस्य आयोग आहे यात एक अध्यक्ष व इतर चार सदस्य असतात अध्यक्ष हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश असावा सदस्य एक सर्वोच्च न्यायालयात कार्यरत किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश एक उच्च न्यायालयात कार्यरत किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश व इतर दोघांना मानव अधिकारांशी संबंधित माहिती व कार्यानुभव असावा